माझ्या गावात एक स्मारक आहे शरी शहीद हरिभाऊ लाखे यांचं स्मारक आहे तो कारगिल युद्धामध्ये शहीद झाला होता तरी केळझर या गावात त्याचं स्मारक बा उभारण्यात आले आहे आणि तिथे आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला झ झेंडावंदन करायला जातो आणि झंडा फडकवतो आणि त्याला सलामी देतो माझ्या गावात एक गणपतीचं मंदिर आहे ते महाराष्ट्रातलं चौथ्या नंबरचं अष्टविनायकचं मंदिर आहे आणि तित तिथे तिथे खूप असं सुंदर स्थळ आहे तिथं खूप मस्त असं महादेवाची मूर्त आणि ते उंचावर आहे आणि तिथून असं म्हणजे पर्यटक स्थळ दिसते आणि त्याच्याच खाली एक विहिर आहे त्याचं त्या विहिरीचं असं मत आहे की त्या विहिरीमध्ये खूप काही असं म्हणजे जुन्या काळातलं पुराण आहे आणि तिथं खूप शांततेचं वातावरण आहे बगीचा आहे शंकरजीचं मंदिर आहे गजानन महाराजचं मंदिर आहे महालक्ष्मीजीचं मंदिर आहे आणि गनप गणपतीचं असं म्हणजे नवसाचा गणपती असा त्याला समजलं जाते